असं सांगायला गेलं तर मला असं वाटतं की दररोजच्या काळामध्ये आजकाल आपलं संवाद कुठेतरी हरवतो आहे संवाद हा अतिशय महत्वाचा असून आपण ते गमावतोय ते कशामुळे मोबाईलमुळे ऑनलाईन बोलणं टेक्स्ट मॅसेजेस त्याच्यामुळे काय झालं आहे आपलं एकमेकांसोबत संवाद इंटरॅक्शन ते कुठेतरी हरवलं आहे

आपण आपल्या मुलांसोबत आपल्या इतरांसोबत इथे तिथे आपण संवाद केला पाहिजे त्यांना बोलणं केलं पाहिजे चालणं केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की जेवढा आपण संवाद कराल तेवढं आपल्यासाठी ते चांगलं आहे कारण की संवादामुळे होणारं स्ट्रेस रिलीफ आपलं बोलणं चालणं एकमेकांसोबत आपण शेअर करून जेवढं काही चांगलं शेअर करू शकतो ना तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आपण आपल्या मुलांसोबत आपल्या मुलांना आपल्या पत्नीला घेऊन आपल्या मित्रमंडळीकडे सहज ना की नातेवाईकांकडे कधीही जाऊ शकतो त्यांना आपल्या अडीअडचणी अडथळे सांगू शकतो त्यांना आपले काय आणखी काय मागणी असेल ते सांगू शकतो किंवा कुठला काही प्रॉब्लेम असेल तेही सांगू शकतो जेणेकरून आपल्यांमध्ये चांगला संवाद होईल प्रश्न सुटतील हास्य मजामस्ती होईल त्याच्या हाच एक मेन मुद्दा तर खरं मुद्दा तर आहे संवाद हा झाला पाहिजे आपल्यामध्ये पण आपण संवाद कुठेतरी संवाद आपला नाही आहे कारण संवादाचा संवाद हा खूप महत्त्वाचा असून संवादामुळे होणारे चांगले चांगले खूप परिणाम आहे जसे की आपले लहान मुलं तेवढ्या आपण आपण लहान मुलांना जेवढा इतर बाहेर आपण त्याला तेवढं शिकवू की बाहेरच्यांसोबत कसं वागायचं कसं राहायचं कसं त्यांना बोलायचं कसं त्यांचा आदर करायचा जसं की आपल्या घरातलंच उदाहरण आपण आपल्या मुलांना शिकवतो की आपल्या आईवडिलांसोबत आजोबांसोबत आजींसोबत कसं बोलायचं कसं वागायचं त्यांचा मान त्यांचा आदर कसा राखायचा त्यांना पाहिजे ते बोलेल ते ऐकायचं त्यांना मान द्यायचा जेणेकरून त्यांनाही चांगलं वाटेल आणि त्यांचा चांगला आपल्यामध्ये चांगला संवाद असला की आपल्याला कुठलाही अडथळ येते आपण मला हे वाटतं आपण आपल्या मुलांना हेच शिकवलं पाहिजे की बाहेर जाऊन कसं सगळ्यांसोबत वागायचं बाहेर आपले लोकं वगैरे असतात इतर मंडळी असतात त्यांच्यासोबत चांगलं बोलून त्यांचा आदर करून शेवटी आपलं चांगलं बोलणं हेच आपल्याला मॅटर करतं बाकीचं एवढं काय ना अन आपल्या मुलांला आपण देखील असं बाहेर मोबाईलमध्ये न घुसून देता त्याला बाहेर नेऊन त्याला शिकवून त्याला सगळं सांगितलं पाहिजे की असं बाळा असं असं सगळ्यांसोबत बोलायचं असतं तिला किती जरी केलं तर लहान मुलं एकमेकाचं बघूनच शिकतात त्यांना असं शिकू आपण शिकवण्यापेक्षा त्यांनी जेवढं बघून शिकतात हेच खूप महत्त्वाचं आणि आपणच ते नाही पाळल्यावर त्यांच्या बाबतीत तरी आपण कसं कसं त्यांच्या बाबतीत एक्सपेक्ट करायचं की तुम्ही असं करा आपणच मुळात संवाद नाही साधला तर आपण गेलं पाहिजे मी तर आपल्या मित्रमंडळींसोबत बाहेर बाहेर गेलं पाहिजे चांगले संवाद साधला पाहिजे नातेवाईकांकडे गेलं पाहिजे मुलांला येऊन जेणेकरून आपला आपली छोटी छोटी मुलं ते बघून त्यांना देखील वाटेल हां आपले आई बाबा सगळ्यांसोबत चांगले चांगलं बोलत आहेत हाच संवाद त्यांच्या लक्षात आला पाहिजे त्यांना समजलं पाहिजे कसं बोलायचं कसं वागायचं कोणाला वाईट नाही बोलायचं सगळ्यांसोबत चांगलं राहायचं आणि लहान मुलं हे देख सगळी जवळपास लहान मुलं सगळी बघूनच शिकतात त्यांचा बघून जेवढा परिणाम जेवढा परिणाम बोलून नाही होत तेवढा परिणाम बघून होतो आणि त्यांना खूप चां स चांगल्या सवयी लावून जातं संवादा आणि मला हेच वाटतं की संवादामुळे खूप काही चांगल्या सवयी ज्या आहेत कारण त्या आपण जेवढं संवाद करू तेवढं आपले जास्त ओळख होणार तेवढ्या सगळ्यांसोबत चांगलं आपलं रिलेशन राहणार सांग आणि हा ही संवाद साधण्याची ही सवय ही अतिशय छान असून मला तर वाटतं संवाद हा आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे